अरे काय म्हणतो प्रणव कसा आहे अरे मी यार काल दुकानामध्ये गेलो होतो कपडे आणण्यासाठी तर लॅकरा ब्रँड माहीत आहे ना तुला तर मी लॅकराचं टी शर्ट शर्ट घेतलं तर काय कपडा होता यार खरंच ना आजपर्यंत इतका नरम आणि पातळ कपडा मी कधीच घातला नाही रे त्याचे क्वालिटी कलर आणि यार खूपच असा नरम म्हणजे शरी खरंच ना कम्फर्ट वाटणारा कपडा होता यार तुला विश्वास नाही बसेल माझ्या गोष्टीवर पण खरंच खूपच नरम कपडा होता त्याचा कलर वगैरे काय सांगावं यार आणि तो जो ब्रांड आहे ना खूपच नावाजलेला आहे मी बऱ्याचदा त्या ब्रँडचे कपडे बऱ्याच लोकांच्या अंगावर पाहिलेले आहे आणि यार खरंच खूपच चांगला ब्रँड वाटला मला तो